भारतातील आदिवासी जमाती घरांच्या भिंतीवर जे चित्र काढतात त्याला वारली पेंटिंग असे असे म्हणतात हे जास्त करून यामध्ये आदिवासी संस्कृतीच दाखवली जाते यामध्ये जसं की लोक जंगलामध्ये ज्याप्रकारे राहतात त्यांचे सण किंवा संस्कृती जोपासतात याच प्रकारचं चित्र काढलेलं जातं जास्त करून तर याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचा वापर केला जातो हा रंग बनवताना चुना चुन्यासारख्या गोष्टींचा वापर केलेला जातो यामध्ये ढोल वाजवताना चित्र त्यानंतर एकत्र ग्रुप करून असणारे चित्र हे जास्त प्रमाणात आढळून येतात